धावण्यामुळे शरीराचा समतोल कायम राहू शकतो तसेच धावण्यामुळे माणसाचे प्रत्येक अवयव टणक बनतात शरीराचा तर फार चांगल्या प्रकारे व्यायाम होतो शरीरामधली फॅट कमी होण्यास मदत होते आणि शरीर टवटवीत आणि सुंदर राहते अशा प्रकारचे व्यायाम झाल्यामुळे शरीरात बिमारीचे प्रमाण तर फारच कमी असते म्हणून प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठून धावायला पाहिजे तसेच दोन ते तीन किलोमीटर तरी पैदल चालायला पाहिजे ज्यामुळे शरीर ताकदवान बनते म्हणून तर बाबा रामदेवसुद्धा सकाळी उठून लोकांना धावायला लावतात आणि व्यायाम करायला सांगतात त्यांच्याकडून माहिती घेतात त्यामध्ये धावणे असतात जसं काही प्रकारचे आसनं असतात पण धावन्यामडदे शर्यतीतसुद्धा जिंकून त्यामध्ये सुवर्णपदक मिळवू शकतात अशा प्रकारे धावण्याने फार असा मोठ्ठ्या प्रकारचा फायदा पण होऊ शकतो